ज्या भाषेमध्ये आपण पुस्तक वाचत असतो ती भाषा खूप मोठी व्यापक प्रमाणावर व्यापक प्रदेशावर पसरलेली असते असं म्हटलं जातं की बारा कोसावर भाषा बदलत असते मराठी भाषेचाच जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात सगळीकडे मराठी भाषा बोलली जाते पण नागपूर भागामधली भाषा वेगळी पुणे भागामधली भाषा वेगळी कोल्हापूर भागामधली भाषा वेगळी जळगांवमधली वेगळी असं वेगवेगळ्या भाषे